तंत्रज्ञानाचा वापर करताना जे ज्येष्ठ नागरिक असतात म्हणजे ज्यांची ज्यांचं वय खूप म्हणजे ज्यांचं वय जास्त असतं ते आत्ताच्या तंत्रज्ञानाला समजून घेण्याचा प्रयत्न तर करत असतात काही काही पण ते खूप त्यांच्यासाठी हार्ड असतं समजून घेणं कारण आत्ताच जे जे तंत्रज्ञान आहे ते म्हणजे रोज नवीन नवीन काही ना काहीतरी येतच असतं नवीन नवीन काही ना काहीतरी त्याच्यामध्ये बदल घडत असतात आणि ते त्यांना ज्येष्ठ नागरिकांना जे आव्हाने येतात म्हणजे त्यांना ते कसं चालवायचं ते एक मोठं प्रश्न असतं कारण त्यांच्या जे जमान्यात त्यांनी असे काही तंत्रज्ञान वगैरे होते किंवा फोन होते किंवा लॅपटॉप कंप्युटर हे सगळं त्यांनी वापरलं नव्हतं आत्ता हे सगळं येत गेलं आहे आणि आत्ता अजून रोज रोज नवीन बदल होतच असतात मग त्यांना अश्या अडचणी येतात की ते कसं चालवायचं त्याला वापरायचं कसं किंवा ते आपल्या रोजच्या कामात कसं त्याला वापरून घेऊ शकतो किंवा आपण कॉल कसा लावायचा असं खूप त्यांचे त्यांना प्रश्न असतीलच कारण आत्ता नवीन नवीन फोन येत आहेत आणि सगळंच नवीन होत चाललं आहे मग ते त्यांना सम समजून घेण्यासाठी सुलभ म्हणजे स् ईजी असं आहे की त्यांनी आपल्या मुलांना किंवा कोणाला तरी असं विचारावं की हे कसं चालवतात आणि मग ते ते चालवून चालवून त्यांना कळेल की हे कसं चालतं सगळं आणि तंत्रज्ञान कसं सगळं चालतं आहे आत्ताच्या जमान्यात आणि ते बघून बघून शिकू शकतात आणि तसंच ते सगळं मग त्यांना एकदा बघितलं की कसं करतात किवा कसं चालवतात एका गोष्टीला तर आणि कसं वापरू शकतो आपण हे सगळं तंत्रज्ञान वगैरे आपल्या जीवनात हे जर ज्यांनी कोणाकडून तरी बघून शिकलं किंवा कोणाला विचारलं किंवा कुठे आपल्या भाषेत त्यांना जशी भाषा कळते त्या भाषेत वाचलं किंवा असं काही केलं त्यांनी तर नक्कीच त्यांना हे खूप सरळ आणि ईजी वाटेल